जवळच्या गावी किंवा शहरांकडे प्रवास करत असताना आजकाल हे जे खाजगी जे प्र हे प्रवासी वाहनं आहे ती सोयची असतात ओला उबर केली तर आपण आरामशीर आपल्या घरातून निघून ज्या ठिकाणी जायचे तिथे दारात आपण उतरू शकतो त्या आपण आपल्या म्हणजे प्रायव्हेट असल्याने आपल्याला हव्या त्या ठिकाणी थांबवता येतात त्यामुळे खाजगी वाहनं ही जास्त सोयीची पडतात त्यासाठी आव्हानांना सामोरं वगैरे जावं लागत नाही एकदा तुम्ही बुक केली तुमचं जायचं मग ठिकाण निश्चित केलंत तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता